मी टायलेनॉल या औषधाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे चला तर आपण त्याच्या संकेत स्थळाला भेट देऊया आणि पाहूया की तो कुठपर्यंत आलेला आहे त्या संकेतस्थळाचे नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट टायलेनॉल डॉट कॉम माझा ट्रॅकिंग क्रमांक आहे दोन तीन शून्य पाच सहा पाच पाच तीन एक मी संकेतस्थळाला भेट दिलेली आहे या वरती आता मला ट्रॅकिंग क्रमांक टाकायचं आहे हा मी ट्रॅकिंग क्रमांक पुन्हा टाकतो आहे इथे मी मागवलेल्या औषधाचा तपशील मला पाहून घ्यायचा आहे कुठपर्यंत आलेलं आहे ते पहायचं आहे मी टाकतो आहे औषधाचा नंबर हा ट्रॅकिंग नंबर हा ट्रॅकिंग नंबर टाकल्यानंतर आता बघा म्हणजे हे करून दाखवतो हे कुठं आहे ते दाखवतं आहे माझी औषध सध्या पुण्याला आहे मी मागवलेलं आहे आणि हा ऑर्डर माझ्यापर्यंत तीन दिवसात पोहोचणार आहे असं तो सांगतो आहे आणि त्याने डिलिव्हीवाल्याचा नंबरसुद्धा दिलेला आहे